हां सर पुण्याहून आले होते मी तर हां तर मला एन्डिओग्राफी करायची होती सर मग इथे निनामती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कुठे आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

अच्छा अच्छा अच्छा हां तर ते डॉक्टर वगैरे चांगले आहेत का तुमची काय काय फॅसिलिटी मिळेल तिथे अजून अच्छा अच्छा गवर गवरमेन्टच्या योजना असतात त्या आहे का तिथे अॅवेलेबल हं

अच्छा अच्छा ठीक आहे तर त्या ब हॉस्पिटलला जरी जाण्यासाठी रेन्ट वगैरे किती लागेल भाडं

नाही जाण्यासाठी जाण्यासाठी भाडं किती खर्च येईल अच्छा तो मिळेल का याच्या याच्या बाजू बाजूला राहण्यासारखं राहण्यासाठी सोय वगैरे काही रूम हॉटेल

अच्छा अच्छा चांगलं हॉस्पिटल आहे ना

अच्छा अच्छा ठीक बघू डॉक्टर पण चांगले आहेत का अच्छा अच्छा ठीक आहे सर

ठीक आहे ठीक हो सर ठीक हो हो थॅंक्यू